एकटं दुचाकीवर जाण्यापेक्षा मित्रांबरोबर जायला मला खूप आवडतं कारण एकटं जाण्यामध्ये तेवढी मज्जा नाही जेवढं डबल सीट व मित्रांबरोबर जाण्या जाण्याला आहे जर आपल्याला एकटं जायला असं कळत नाही कुठं जावं कोणतं ठिकण माहीत नसलं तर आपल्याला जायला खूप अडथळा निर्माण होतो त्यासाठी मित्रांबरोबर जाण्यासाठी मज्जा येते गप्पा गोष्टी चलतात कोणत्या स्पॉटमध्ये आपल्याला फोटो काढायला मदत होते व आपण कुठं गेलो तर क रस्त्यात जर बाईक बंद पडली तर एकटा आपण किती काही करणार आहोत गाडी ढकलावं लागते ज गाडी ढकलत ढकलत न्यावं लागते एकटंच सगळं काम करावं लागते जर समजा मित्रसोबत असले तर कोणी गाडी ढकलतं कोणाकडं प फोन लावून बोलवून घेतात तेवढंच टाइमपास होऊन जाते जर गाडी ढकलत ढकलत जरी न्यावं लागली तरी टाइमपास होऊन जाते व कुठं कोणत्या स्पॉटला गेल्या कुठं काय जेवलो तर सगळे कॉन्ट्री करून आपण पैसे काढू शकतो एकट्यामध्ये खर्च खूप होते पैसे आपले थोडे जास्त खर्च होतात सगळ्या मित्राबरोबर पैसे खर्च झालेले कळत नाहीत व स्पॉट्स नि स्पॉटवर जायला मज्जा येते एकटं एकटं जाण्यामध्ये मजा येत नाही मित्रांबरोबर गेल्यावर पहाडाची ते फील येते थोडं इंजॉय जास्त होते मित्रांबरोबर फिरल्याने इन्जॉय जास्त होतं एकटं फिरल्याने तेवढा काही फायदा होत नाही पण मला एकटं फिरायला आवडत नाही मला डबल सीट मित्रांबरोबर जायला खूप आवडतं